हॅलो बोल खुशी किती दिवसानंतर कॉल केला तू कशी आठवण आली हाव का बोल ना मग काय चालू आहे मी ठीक आहे हां बोल ना कशाचं काम होतं हाव का हां का बरं सांगते ना मला तर येते हे पाहा पहिले पुरण टाकायसाठी तुला पुरणपोळी करायसाठी पहिले अगोदर डाळ लागेल साखर डाळ ती विलायची वगैरे त्याच्यात तेवढं सामान बोलून घेशील नंतर ती डाळ कुकरमध्ये शिजवून घेशीन त्याच्या पाचसहा शि शिट्या होऊ देशील हां कुकरमधे नंतर ती काढून घेशीन नंतर ते काढून घेतलं का ते ते पूर्ण वितळून घेशीन ते पुरणयंत्र राहते ना हां तुला किती जण आहे तुझ्या घरचे तेच्यावर डिपेंड करते जेवढे जण आहे त्याचं तेवढी डाळ घेशील जेवढं लागतंय तेवढं काय टाकायचं म्हणलं साखर नंतर टाकायची पहिले फक्त डाळ डाळ धुऊन घ्यायची निसून घ्यायची आणि ते कुकरमधे लावून द्यायची जेवढी पाहिजे तेवढी नंतर ते शिटी झाल्या शिट्या झाल्या क पाचसहा शिट्या झाल्या की ते उचलून ठेवायचं थंड झालं की ती काढून घेशीन काढून घेतलं की ते पुरणयंत्रामधे काढशील पुरण यंत्रामधे काढलं की नंतर मग तेचात साखर टाकशीन ती पाकाचं पुरण असते तसं आणि तसं जर करायचं असन तर डाळ झाली का डाळमधे डाळ गंजामध्ये टाकशीन आणि तेच्यात साखर टाकून देशीन साखर टाकली की नंतर ते पुराण यंत्रातून काढून घेतलं काढून घेतलं थंड होऊ देचं थंड झालं की पोळ्या र हे कणीक राहते ना कणकेमधे प पोळी लाटायची आपण पोळी लाटतो तशी थोडीशी लहान आणि त्याच्यामधे पुरण भरायचं ती गोल करून मग लाटून तव्यावर ठेवायचं वरून तूप वगैरे टाकायचं झालं समजलं बरं सांग मला न काही